प्रवासाचे नियोजन मार्ग निवडणे तिथे जाण्याची वेळ समूहाचा विचार एवढं सगळं विचारात घेऊन करावं लागतं बाईकिंग ट्रीपसाठी नेहमीच आरामदायक आणि सुरक्षित मार्ग निवडा तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचे आहे आणि तिथे जाण्यासाठी कोणता मार्ग सर्वोत्तम आहे याचा तुम्ही पहिला विचार केला पाहिजे तिथे जाण्याची वेळ प्रवासाची तारीख आणि वेळ ठरवा जेणेकरून सर्व सदस्यांना समायोजित करता येईल समूहाचा विचार प्रवासात सहभागी होणारे सदस्य कोणत्या प्रकारच्या बाईक चालवतात आणि त्यांच्या क्षमतांनुसार मार्ग निवडणे आवश्यक आहे त्यानंतर तयारी बाईकची तपासणी बाईकची स्थिती तपासा ब्रेक टायर आणि इतर महत्त्वाच्या भागांची तपासणी करा अतिरिक्त टूल्स आणि पार्ट्स घेणे देखील आवश्यक आहे सुरक्षा साधने हेल्मेट ग्लोव्स गॉगल्स आणि इतर आवश्यक सुरक्षा साधने घ्या मालकी सामान प्रवासाच्या कालावधीनुसार कपडे खाद्यपदार्थ पाण्याचे बॉटल मेडिकल कीट आणि इतर गरजेच्या वस्तू घेऊन जा व्यस्त वेळापत्रक वेळापत्रकात वेळ काढणे आधीपासून नियोजन आपले कामाचे वेळापत्रक तपासून कधी फुर्सत आहे ते पहा आणि त्या दिवसांमध्ये ट्रिप नियोजित करा प्राथमिकता ठरवणे जर प्रवास तुमच्यसाठी महत्त्वाचं असेल तर त्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे आपल्या इतर कामांना त्या आधी पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला व्यक्तिगत अनुभवावर आधारित अधिक माहिती हवी असेल तर मला तुम्ही प्रश्न विचारु शकता मी तुम्हाला सांगेन कारण मी या आधी पण खूप वेळा बाईक ट्रीपला गेलो आहे किंवा बाईक रायडिंगला गेलो आहे मी गेलो होतो दंडोबाला पण मला आता आणि मी जाणार होतो पण आमच्या ग्रुपमधले पोरं काय म्हणाले आता आपण जायचं कुठे आहे मला विचार मी म्हणलं आपण जाऊ गुढेपासगणीला सांगली जिल्ह्यातला स्वर्ग त्याला म्हणतात सांगली जिल्ह्यातील पृथ्वीवरील स्वर्ग तिथं नयनरम्य असा निसर्ग नजारा आहे तो मला पाहायचा होता म्हणून मित्रांना काय म्हणलो मी आमच्या ग्रुपला चला आपण तिकडे जाऊ बाबांनो तर त्यांनी म्हणले ठीक आहे मग त्यांनी मला विचारले कसं जायचं कुठून जायचं मी म्हणलं इथून आष्टाला जायचं सांगलीतून आष्टा आष्ट्यातनं मग बत्तीसशिराळा बत्तीसशिराळातनं पुढं ते बावीस किलोमीटर काही तरी आहे म्हणलं ते जाऊ आपण तो म्हणाला एकून किती कितीपर्यंत जाईल किती किलोमीटर त्याला म्हणलं मी त्र्याण्णव किलोमीटरपर्यंत जाईल त्र्याण्णव ते पंच्याण्णव किलोमीटरपर्यंत आहे इथून मग तो म्हणला आपण मुलंमुलं जाऊ शकतो आपल्या ग्रुपमध्ये मुली पण आहेत त्यांच्या घरचे त्यांना सोडतील का म्हणलं आपण विचारून पाहू एकदा मग मुली म्हणाल्या आम्हाला एक दिवस ट्रिप असेल वन डे ट्रिप तर सोडतील पण टू डे नाही सोडणार मग मी विचार केला शंभर किलोमीटर जायला दोन तास लागतील शंभर किलोमीटर परत यायचं म्हणलं तर आम्हाला दोन तास लागतील तिथं चार तास गेले आता झोपणार कधी उठणार कधी आणि तुम्हाला तर माहिती आहे मुलांची ट्रीप म्हणजे काही टायमात येत नाही आहेत मग तर झालं मग तिथं आम्ही ते कॅन्सल केली ट्रीप मग परत म्हणलं मी दंडोबाला जाऊ मग दंडोबाला आम्ही एकदा गेलो होतो मग दंडोबाला गेलो तर कसं आमचं लेक्चर नव्हतं एक दिवस लेक्चर सगळे ऑफ होते मग आम्ही कॉलेजला होतो मग घरात फोन करून सांगितलं सगळ्यांनी आम्ही चाललो दंडोबाला जाऊन येऊ का मग सगळ्यांच्या घरच्यांनी परवानगी दिली तर मग चला म्हणलं आपलं आपण जाऊ आता मग सर्वप्रथम गाडीची तपासणी केली त्यात पेट्रोल आहे इंधन आहे का गाडीचं सगळं व्यवस्थित पार्ट चालू आहेत का काम करते का गाडी हे सगळं बघितलं मग त्यानंतर आम्ही गेलो ट्रिपला निघालो ट्रिपचं एवढं काही सामान नव्हतं पण दंडोबा कसं सांगलीपासून एक पन्नास किलोमीटर आहे त्यामुळे आम्ही जाऊन आलो आहे त्या स्थितीमध्ये बॅग पण सोबत होते आमच्या त्यामुळं डायरेक्ट घरी गेलो तिकडून आवरून सगळं मग अशा प्रकारे आम्ही ट्रीप काढतो आम्ही ठीक आहे मग तुम्ही मला तुमची काय अडचण तुम्ही मला विचारू शकता त्यामुळं मी सांगू शकतो चला ठीक आहे बाय बाय